तुम्हाला पर्यटकांशी संवाद साधायला आवडतं का या संवादांमुळं तुमचं ज्ञान वाढलं असं तुम्हाला वाटतं का निश्चितच वाटतं याचं कारण म्हणजे की मी ज्या ठिकाणी राहते तर ते पश्चिम महाराष्ट्रातील एक महत्त्वाचं पर्यटन स्थळच आहे कोल्हापूर हे आई अंबाबाई चं स्थान असल्यामुळं तिथं अनेक पर्यटक भाविक येत असतात आणि साहजिकच कोल्हापूरच्या आसपासचा जो प्रदेश आहे जसं की पन्हाळा आहे ज्योतिबा आहे कणेरीमठ आहे तर या ठिकाणी पर्यटक जात असतात कोल्हापूरच्या मातीशी या लोकांना जोडून घ्यायला स्वतःला खूप आवडतं इथलं खाणं लोकांना आवडतं आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणावर कोल्हापूरला पर्यटक येत असतात ज्या ज्या वेळेला पर्यटकांशी संवाद होत असतो त्या त्या वेळेला एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे की या लोकांना त्यांच्यासुद्धा काही गोष्टी आहेत त्यांच्या भागात काय आहे हे शेअर करायला आवडतं म्हणजे उदाहरणार्थ समजा जर का एखादा संभाजीनगरमधून एखादा पर्यटक जर का आलेला असेल तर तो आवडू आठवणीनं सांगतो की नाही नाही आमच्या भागामध्ये असं नाही आमच्याकडं अजंठा वेरूळ लेण्या वगैरे ज्या आहेत ना तर तिथं असं काही आम्हाला बघायला मिळत नाही आणि संवाद साधत असताना फक्त तो एकांगी कधीच असत नाही तर त्याला अनेक पैलू असतात जसं की इथलं राहाणं तिकडचं राहाणं इथलं खाणं तिकडचं खाणं इथला भाषेचा लहेजा तिकडचा भाषेचा लहेजा एकूणच इथली आर्थिक सामाजिक आणि इथली राजकीय परिस्थिती तशीच तिकडची ही आर्थिक सामाजिक राजकीय परिस्थिती औद्योगिकीकरणाच्या बाबतीत हा जिल्हा कुठं आहे तो जिल्हा कुठं आहे सु सोयीसुविधा काय काय आहेत गावांच्यामध्ये यामुळं या अशा संवादातनं हे ज्ञान एकमेकाला दिलं जातं आणि त्यामुळं मला असं वाटतं की जे बेसिक आहे म्हणजे भले त्या गावाबद्दल खूप काही आपल्याला कळणार नाही पण किमान एक मुलतः ज्ञान जे त्या गावाबद्दलचं असायला पाहिजे तर ते या पर्यटकांशी संवाद साधल्यामुळं नक्कीच प्राप्त होतं